सध्या बाजारात बरीच तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी नवीन हे झालेल्या आहेत की तुम्हाला घरपोच सगळ्या गोष्टी मिळू शकतात जे तुम्ही चित्र बघता त्याचं आणिक त्याच्यावरून हवं ते मागवू शकता वगैरे आणि त्यामुळे खूप काही गोष्टी ह्या सोप्या झालेल्या आहेत काही वेळेला बाहेर जाणं शक्य नसतं आणि अर्जंट काही गोष्टी हव्या असतात तर अशा वेळेला आपल्याला हव्या त्या वस्तू हव्या तेव्हा मिळू शकतात हे अगदी बरोबर आहे आणि काही वेळेला ऑफर्स बेसिकली ते खूप ऑफर्स येतात आणि ते ऑफर्समधून पण लोकांना खूप फायदा होतो असं जाणवतं आणि खरं तर मला अनुभव असा आहे की विशेषतः धान्य खरेदी म्हणा किंवा भाजी म्हणा ही जर मी प्रत्यक्ष दुकानात जाऊन बघितली आणि तिथली क्वालिटी बघून किंवा नवीन काही आलेल्या असतात अशा गोष्टी बघून निवड करून स्वतः त्याच्यामध्ये निवड करून आणायचं झालं तर तो आनंद एक खरेदीचा जो असतो तो वेगळा मिळतो आणिक भेसळ नाही नाआपल्याला स्वच्छ माल मिळतो आहे का आपल्या डोळ्यासमोर जे आपण बघितलं आहे तोच माल आपल्याला मिळतो ही ह्या ज्या गोष्टी आहेत कदाचित ह्या आमच्या आधीच्या पिढीच्या अनुभवामुळे असेल असं पण मला असं वाटतं की हा जो खरेदीतला आनंद आहे तो आम्हाला ह्या ऑनलाईन खरेदीमधून मिळत नाही आमची मुलं पण म्हणतात की तुम्ही ऑनलाईन खरेदी करा हे बघा ते बघा किंवा आता एकदा माझा अनुभव असा की मी एक साडी ऑर्डर केली आणिक मला चार फोन आले की तुमचे ऑर्डर नक्की आहे ना नक्की आहे ना आणि असं करून अद्याप तरी ती माझ्यापर्यंत साडी आलेली नाही एकच नशीब की मी त्यांना पैसे आधी पाठवलेले नव्हते त्यामुळे माझा तसा काही फार मला त्रास झाला नाही पण म्हणजे ऑनलाईन ही आहे खूप म्हणजे जेवढं तंत्रज्ञान वाढत आहे तेवढा खूप उपयोग होतो आहे हे सगळं मान्य आहे पण तरी सुद्धा शेवटी प्रत्यक्ष जाऊन खरेदी करण्यामधले जे आनंद आहेत ते वेगळे आहेत असं मला जाणवतं त्यामुळे दोन्हीही गोष्टी ह्या त्या त्या लेव्हलवर चांगल्या आहेत असं एक वाटतं आपल्याला